हां मॅडम मी हां मॅडम मी जोशी मॅडम बोलत आहे आणि हां आणि आपल्या शाळेचे जे काही धोरणं सध्या चालू आहेत आपल्याला प्राथमिक शाळेला मुलांच्या झोप होत नसल्यामुळं आपल्याला प्राथमिक शाळेची वेळ बदलावी लागणार आहे आणि त्यासाठी म्हणून सगळ्या शिक्षकांना थोडंसं मीटिंगला बोलवता आलं तर तुम्ही थोडेसे निरोप देऊ शकाल का आणि

आणि आपण नोटीस जी देणार आहो तर ती न नोटीस प्रत्येक शिक्षकांना न सेंड करा किंवा मोबाईल मोबाईलवरूनच सेंड करा की आपली वेळ असेल ती म मीटिंगची वेळ जी असेल ती साधारण दहा वाजताची आहे उद्या सकाळी नाही ऑफलाईन आपण आपल्या ऑफिसमध्ये घेणार आहोत बैठक तर त्यासाठी म्हणून सगळ्या शिक्षकांना दहा वाजता ऑफिसमध्ये जमायला सांगायचं आहे आणि आपण ह्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर हायस्कूलचे जे शिक्षक आहेत तर त्यांच्यासाठी पण आपल्याला वेळ म्हणजे त्या मुलांची वेळ आपण सकाळची करणार आहोत आणि लहान मुलांची जी वेळ आहे ती आपण अकरा वाजताची वेळ करणार आहोत ह्यासाठी सगळं

हां ठीक आहे काही हरकत नाही आहे तर ते तुम्ही क मु मुलांना हे म्हणजे सगळ्या शिक्षकांना मात्र जास्तीत जास्त श हजर राहण्यासाठी हायस्कूलच्या आणि प्राथमिकच्या सर्व शिक्षकांना हजर राहण्यासाठी तुम्ही निरोप द्या आणि त्यासाठी म्हणून आपल्याला म्हणजे ज्या जेवढं आपल्याला नियोजन करून सध्याचं शैक्षणिक धोरणाविषयी पण काही आपल्याला मुद्दे मांडायचेत त्यासाठी म्हणून आपल्याला शिक्षकांना न तिथे तिथल्या शिक्षकांना आपल्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत कारण त्यांच्याकडून काही चुका होऊ नयेत आपल्याला गवर्नमेंटच्या थ्रू हे आलेले आहेत काही गोष्टी आणि ती योजना आपल्याला राबवायची आहे हां आणि ती योजना आपल्याला राबवायची आहे तर ती सगळ्यांनी मिळून आपल्या सहकाऱ्यांनी जर झालं तर जास्तीत जास्त क खूप छान पद्धतीनी आपण सगळं नियोजन करून त्या पद्धतीने आपण त्यां व्यवस्थितपणे पार करू शकू म्हणजे जेणेकरून आपल्या शाळेला कुठल्याही प्रकारचं न सरकारकडून जे काही योजना आहेत त्या अमलात आणून आपण शाळेचं नियोजन व्यवस्थित करू शकू आणि यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे